माझा आवडता ऋतू आहे पावसाळा पावसाळ्याची सुरूवात जेव्हा होते उन्हाळा संपला की पावसाळा येतो आणि पावसाळ्याची जेव्हा सुरूवात होते आणि सुरूवात होताना जेव्हा पहिला पाऊस जमिनीवर जेव्हा पडतो तेव्हा त्यात जो जमिनीचा सुगंध येतो तो सुगंध चांगला अत्तरलापन फेल करतो म्हणजे उन्हाने जो धूब्बं जमीन एवढी गरम होते आणि तो पाऊस त्या जमिनीवर पडतो तेव्हा तो पाऊस पडल्यानंतर त्याची वाफ होते आणि ती वाफ सगळीकडे पसरते अन् ते खूप छान असते त्याच्यानंतर पाऊस पडतो पावसाची सुरूवात होते पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आवाज इतके छान येते पावसाची विजेची कडकडाट ढग असते आकाशात काळ्याकाळं आकाश होतो सगळीकडे ढग पसरले असतात अन् ते इतकं सुंदर रम्य दिसते आणि सूर्यसुद्धा म्हणजे चंद्र आकाशात चंद्रसुद्धा नॉर्मल असताना इतका सुंदर दिसतो तो उगताना आणि सूर्य मावळतांना तोसुद्धा खूप छान दिसतो अन् त्याचवेळेस जर इंद्रधनुष्य निघालं तर खूपच छान असतो इंद्रदूष धनुषला पाहताना आणि त्या सूर्याला पाहताना इतकं छान सुंदर चित्र निसर्गाचं दिसते की ते पाहताना डोळे खूप छान दिसतात आणि त्यानंतर पाऊस पडला की सगळीकडे हिरवेगार जमीन हिरवेगार धरतीला इतकं सुंदर रंग लागून जातो की त्याच्यामध्ये र सगळ्या रंगाला फेल करणारा सगळ्या वसंतऋतू निर्माण होतो सगळीकडे सगळ्या झाड्यापालांना पालवी फुटते आणि सगळी हिरवंगार असते नवीन फुलं येतात नवीन झाडं येतात नवी रोपं तयार होतात जे वाळलेले झाडं असतात त्यांनासुद्धा पालवी फुटते त्याच्यानंतर पक्षी चिल चिल चिल करतात सगळीकळे फिरत असतात त्यांनासुद्धा वसंत ऋतू आला मोर नाचतो मोरसुद्धा किती आपले पंख पसरत असतो